हॅलो सिंदिया साडी सेंटर हा बोला मॅडम हा मिळतील ना मॅडम आमच्याकडे स्वस्तातून स्वस्त महागात महाग साड्या आहेत आमच्या दुकानामध्ये तुम्हाला कोणत्या टाईपची साडी पाहिजे तुम्ही सांगा आमच्या इकडे बेस्ट म्हणजे स्वस्तामंदी आता नऊवारी एक आहे नंतर तुम्हाला कमी खूप स्वस्तामध्ये दीड ते दोन हजाराच्या रेंजमध्येच भेटेल आता कसा दिवाळीचा सीजन चालू आहे तर आम्ही डिस्काऊंट ठेवलो त्याच्यावर

आता मॅडम आमची ती तर नाही लावू शकत पण आमच्याकडे नवीन माल आलाय जे जरीवाल्या साड्या राहतात ना त्याच्या तर तो तुम्हाला हजार ते पंधराशेच्या मध्यात पडेल आता त्याची रेंज आता ते कलर आहे अजून कपडा वेगवेगळा आहे त्याच्यात त्याच्या हिशोबाने मग त्याची रेंज राहील हा तर मॅडम बघा मी तुम्हाला व्हॉट्सअॅपमध्ये कॅटालॉग पाठवतो त्याच्यामध्ये कोण कशा साड्या आहेत तर त्याचे फोटो आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करा की तुम्हाला कोणत्या टाइपची साडी पाहिजे त्याच्यावर कितीची पडेल तेही लिहिले आहे तर तुम्ही एक एक सिलेक्ट करा आणि मला तिथेच सांगा तर मी एक एक एक ऑर्डर पॅक करतो तसा पहा आमच्या गाळ्यात कसा आता माल बाहेरून येते तर आता मी तुम्हाला सवलीयत म्हणून एक हप्ताच्या एक हप्ता म्हणू शकतो पण एक हप्त्याच्यावर जर तो निघाला एक हप्त्याच्या बाद तर मग ते माझी ग्यारंटी नाही राहील त्याच्यामध्ये तर तुम्ही एक काम करा मी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर आता कॅटलॉग पाठवतो एक तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्या साड्या तुम्हाला पाहिजे तुम्ही सिलेक्ट करा आणि मग त्याच्या बादमध्ये मला सांगा मग मी तुमच्या तसा बिल बनवतो अजून तुमचा ऑर्डर रेडी ठेवतो

ठीक आहे ठीक आहे मॅडम मी पाठवतो तुम्हाला ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद